तर आता आपण बघणार आहोत की राज्यातील शिक्षणव्यवस्थेत तळागाळातील समु समुदायाकरता शिक्षणाच्या पुरेशा संधीसुविधा नसण्याच्या समस्या कशाप्रकारे हाताळल्या जात आहेत तर आपण बघाय गेलं तर राज्यातील शिक्षणनव्यवस्थेत तळागाळातील समुदायारांचा शिक्षणाच्या पुरेशा संधी व सुविधांची कमी असल्या असण्याच्या समस्यांना तोंड देण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना आणि प्रकल्प राबवत आहे जसे की मी तुम्हाला पहिल्यांदा पॉईंट सांगतो मग त्याची तुम्हाला माहिती सांगतो तर पहिला पॉईंट आहे जी तळागाळातील समुदायांसाठी शैक्षणिक प्रकल्प दुसरा आहे सकाळ व संध्याकाळी शाळा तीन शैक्षणिक आणि आर्थिक सहाय्य चार गावात शिक्षण केंद्र आणि पाच डिजिटल शिक्षण संसाधनं तर आता आपण हे पॉईंट सांगितले आहेत तर आता आपण ह्याची माहिती सांगूया तर तळागाळातील समुदायासाठी शैक्षणिक प्रकल्प तर आपण आता ह्यात पॉईंट बघणार आहोत की राज्य सरकार माझे कुटुंब आणि माझी शाळा आणि सर्व समावेशक शिक्षण यासारख्या प्रकल्पाद्वारे तळागाळातील समुदायामध्ये शिक्षणाच्या पातळीला सुधारण्याचे प्रकल्प करत आहे हे प्रकल्प ग्रामीण व आदिवासी भागातील शाळामध्ये विशेष समर्पण संस् जसे की विशेष समर्थन संसाधने आणि पायाभूत सुविधा पुरवतात हे आहे तळागाळातील समो समुदायासाठी शैक्षणिक प्रकल्प आता आपण बघत आहोत की सकाळ व संध्याकाळी शाळा म्हणजे आता ज्या आपल्या ग्रामीण भागात असते सकाळ ते संध्याकाळी शाळा म्हणजे जसं की पहिली ते दहावी ह्या ह्या ह्याच्यामध्ये सकाळ ते संध्याकाळ शाळा असते तर आता आपण आणि स्थानिक प्रशासन कमी उत्पन्न असलेल्या भागातील मुलांसाठी म्हणजे गाव भागातील मुलांसाठी सकाळ आणि संध्याकाळी शाळांचे आयोजन करत आहे ज्यामुळे मुलांना शिकण्याच्या संधी उपलब्ध होत आहे म्हणजे की जसे की गाव भागातील मुले शिकण्यासाठी म्हणजे त्यांनी हुशार असतात पण त्यांना शिकण्याची संधी नसते त्यामुळे सरकारने हा ही योजना केलेली आहे तर तिसरी योजना अशा आहे की शैक्षणिक आणि आर्थिक सहाय्य तर कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना आणि शालेय साहित्य व इतर संसाधनासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते ज्यामुळे त्यांना शिक्षण सुरू ठेवण्यात मदत मिळते तर चौथा आहे की गावात शिक्षण केंद्र ग्रामीण व आदिवासी भागात शिक्षण केंद्र आणि शाळा स्थापन करून स्थान स्थानिक स्तरावर स्थानिक स्तरावर शिक्षणाच्या सुविधा वाढविण्याचे प्रकल्प केले जातात आणि पाच डिजिटल शिक्षण संसाधनं दूरदर्शन आणि इंटरनेट आधारित शिक्षण कार्यक्रम चालवले जात आहे ज्यामुळे तळागाळातील समुदायांना शिक्षणाच्या सामग्रीपर्यंत सहज पोचता येते हे काही उपाय शिक्षणाच्या सुविधा वाढवण्यासाठी आणि सामाजिक आणि आर्थिक तळागाळातील समुदायांसाठी शिक्षण गुणवत्ता सुधारण्यासाठी राबवल्या जात आहेत